हो तुम्हाला कोणत्या विषयामध्ये आवड आहे सायन्समध्ये सायन्समध्ये पेसिफिक कसं आहे केमेस्ट्री फिजिक्स की बायोमध्ये डॉक्टरमध्ये मग तुम्ही एम बी बी एससाठी जाणार जाऊ शकता किंवा बी एम एससाठी जाऊ शकता नर्सिंग करू शकता म्हणजे मेडिकल फील्ड भरपूर आहे त्यामुळे स्कोप पण खूप आहे

तुम्हाला डॉक्टर म्हणजे असं स्पेसिफिक कशामध्ये बनायचं आहे तुम्हाला सायकलॉ बनायचं आहे अच्छा सायकलॉजीससाठी आपल्याकडे भरपूर कॉलेजेस आहे मुंबईला खूप फेमस एक कॉलेज आहे तिथे तुम्ही ट्राय करू शकता नागपूरला आहे बँगलोर कोलकत्ता भरपूर कॉलेज आहे आणि गवर गवरमेंट कॉलेज आहे तर तुम्हाला परसेंटेजनुसार तिथे ॲडमिशन घेतली जाते आणि प्रायवेट कॉलेज पण आहे आणि स्कोप आहे त्याला तर तुम्ही या क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेऊ शकता महाराष्ट्रामध्ये मुंबईला खूप चांगलं कॉलेज आहे आणि आपलं अकोल्याला एक कॉलेज आहे ते खूप फेमस कॉलेज आहे आणि तिथलं शिक्षण पण चांगलं आहे आणि भरपूर तिथे जॉब लागण्याची गॅरंटी पण आहे या तुम्ही तिथे ट्राय करू शकता थँक